हा हॅलो

हा हॅलो सर आपण मोबाईल शॉपमधून बोलत आहे हो सर सर मला सर मोबाईल घ्यायचे होते सर तर कितीपर्यंत भेटेल सर मला स्मार्टफोन घ्यायचा होता सर चांगली कंपनी कोणती असेल सर चांगली सर्वात बेस्ट कंपनी कोणती आहे सर माझा बजेट पंधरा हजारपासून तर वीस हजारपर्यंत माझा बजेट आहे हो सर सर सॅमसंगचं ना आणखी सर आणखी बघितले व्हीवो ओपो सॅमसंग आहे सर तसा सर आपल्याला ईएमआयवर मध्ये घायचा तर किती डिस्काउंट मिळेल आपल्याला ईएमआयमध्ये डिस्काउंट मिळेल या ई एम आय किती देणार किती लागून येणार हो सर सर मला डिस्काउंट किती भेट मिळ मिळणार मोबाईलवर जसा मला मोबाईल एक घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत कीपॅड मोबाईल मला गिफ्ट भेटणार का अच्छा जे फसला सर त्याच्यामध्ये ते गिफ्ट भेटणार हो सर थँक यू सर मग आपली शॉपच्या टाईम कितीपर्यंत ओपन आहे सर कितीला येऊ डिस्काउंट हो सर ओके सर ओके ना आणखी सर जसं की मला कीपॅडवाला फोन पाहिजे तर ते कितीपर्यंत स्टार्टात अच्छा सर ओके सर ओके ओके सर थँक यू सर मग मी पंधरा ऑगस्टला येते